आपल्या संस्कृतीमध्ये प्रमुख व्यवसाय हा शेती आहे शेती हा व्यवसाय अनेक कारणांमुळे प्रभावित झाला आहे लोक शेती करणे सोडून देत आहेत त्याचे प्रमुख काही कारणे खालीलप्रमाणे आहेत सर्वप्रथम म्हणजे आर्थिक अडचणी यामध्ये शेतीत मिळणारे उत्पन्न अनेकदा इतर व्यवसायांपेक्षा कमी असते ज्यामुळे तरुण पिढीला ते आकर्षक वाटत नाही तसेच नैसर्गिक आपत्ती बाजारभावातील चढउतार यामुळे शेतीत उत्पन्नाची खात्री नसते काही वेळेस कर्जबाजारीपणा यामध्ये छोटे छोटे शेतकरी हे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेले असतात या सर्व कारणांमुळे शेतीबद्दल अनिश्चितता निर्माण झाली आहे तसेच काही सामाजिक कारणे आहेत ज्यामध्ये शेतीला सामाजिक प्रतिष्ठा अजूनही दिली गेलेली नाही आहे ग्रामीण भागांमध्ये सुविधांचा असलेला अभाव यामध्ये शिक्षण आरोग्य आणि मनोरंजनाच्या चांगल्या सुविधा गा ग्रामीण भागात सहजासहजी उपलब्ध होत नसतात यामुळे शेतीकडे कल काहीसा दिसून येत नाही ग्रामीण भागातील लोकांचं शहरी भागांकडे असणारं आकर्षण देखील शेतीसाठी हे दुर्लक्षाचं कारण ठरत आहे शहरांमध्ये चांगले रोजगार शिक्षण आणि जीवनशैली उपलब्ध आहे त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचा कल हा शहराकडे येण्याचा खूप वाढला आहे शेतीत काय प्रामुख्याने समस्या दिसून येतात त्यामध्ये लहान आणि विभागलेली भूखंडे वारसा हक्कामुळे जमिनीचे तुकडे लहान लहान होत जात आहेत ज्यामुळे आधुनिक शेती करणे हे खूप कठीण होत झालेले आहे पाण्याची समस्या ही तर खूप मोठी सध्या निर्माण झालेली शेतीमधली प्रमुख समस्या आहे यामध्ये अनेक ठिकाणी पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे किंवा पाणी ची अनियमितता देखील झालेली आहे मजूरांची कमतरता ही देखील महत्त्वाचे कारण झाले आहे यामध्ये शेतीकामासाठी पुरेसे मजूर उपलब्ध होत नाहीत तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव देखील दिसून येतो आहे शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक शेती करण्याची संकल्पना अजूनही पोहोचलेली नाही या सर्व कारणांमुळे लोकांना शेती करणे अधिक कष्टाचे आणि कमी फायद्याचे वाटू लागले आहे त्यामुळे इतर व्यवसायाकडे शेतकरी वळत आहे